हां कल्पतरू होम अप्लायन्सेस आपल्याकडून वेगवेगळ्या कंपनीच्या आहेत टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन आणि त्याची पण प्राईस पण तुम्ही जसं घेताल आता टी व्हीमध्ये समजा साईज बत्तीस इंची पन्नास इंची कंपनी कोणती आहे त्याचेनुसार डिपेंड करतात त्याचप्रमाणे फ्रीजच्या वेगवेगळ्या कंपनी आहेत मग ते बस्तीस इन्च पस्तीस इन्च असं असतं टी वीचं आणि हे लेडीस येतं आपल्याकडे सगळे आणि मग म्हणजे त्यात तुम्हाला स्मार्ट पाहिजे साधा पाहिजे नॉर्मल पाहिजे त्याच्यावर डिपेंड आहे त्याच्यानुसार प्राईस त्याच्या वाढत जातात किंवा कमी होतात स्मार्टची पाहिजेत पन्नास हजारापर्यंत वगैरे जाईल फ्रीज पण आहेत ना डबल डोअरचे सिंगल डोअरचे पुन्हा स्मार्ट फ्रीज पण आहेत जे ॲटो टेंपरेचर रेग्युलेट करतात वगैरे त्यानुसार मग कसं पाहिजे त्यात पुन्हा कंपनी आहेत वेगवेगळ्या ते वर्लपूल आहे पुन्हा गोदरेजचं आहे हा आहेत ना त्याच्यामध्ये पण सिंगल डोअर डबल डोअर आहेत फ्रीजच्या साईज नसतात हां आहेत तुम्ही एकदा शॉपला व्हिजिट करून बघा इथं वेगवेगळे मॉडेल्स आहेत कलर्स आहेत फ्रीजमध्ये आणि मग त्यानुसार तुम्हाला जे पाहिजे त्याच्यानुसार प्राईस ठरत जाईल मग तुम्हाला जे म्हणजे पाहिजे ते ते बघू आपण वॉशिंग मशीन पण सॅमसंगची आहे आपल्याकडे एल जीची आहे आणि स्मार्ट आहेत म्हणजे ॲटोमॅटिक आहेत सेमि एटोमॅटिक आहेत तुमाला आत्ता सध्या ॲाटोमॅटिक घेतलेले परवडेल कारण ॲटोमॅटिकमध्ये सगळं ड्राय वगैरे होऊन येतात कपडे वाळून वगैरे सेमीमध्ये कसं असतंय तुम्हाला कपडे पिळावे लागतात बाहेर ॲटोमॅटिक घेतले तर सगळं होऊन फक्त वाळू घालायचे चालेल थँक्यू मॅम